गाणी तर तशी बरीच गुणगुणायला आवडतात परंतु बऱ्याच वेळेला मी गाणी रात्रीची ज्या वेळेला झोप पण्याच्या वेळेला मी जे गाणी लावतो त्याच्यामध्ये गझल जास्तकरून प्रमाणात असतात त्याच्यामध्ये गझल ऐकण्याचं कारण की ते जरा शांत असतात आणि झोपण्यासाठी सुद्धा त्याचा बराच वेळेला फायदा होतो गझलची मिनिंग भरपूर खास असतात त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये गझलचे मीनिंग जोडलेलं आहे बऱ्याच वेळेला बघितलं तर होशवालो खबर क्या ही गझल मी बऱ्याच वेळेला ऐकतो रात्री झोपताना त्यामुळं त्या गझलमध्ये बघितले बरेचसे अर्थपूर्ण वाक्य आहेत आणि त्या गाण्याची चाल पण खूप सुंदर आहे त्यामुळं त्यामुळं ब बऱ्याचश्या बऱ्याचश्या गोष्टी त्याच्यामध्ये इनव्हॉल्व आहे त्यामुळं तो गाणं क खरंच मला फील करतो स्वतःला त्यामुळं बऱ्याच वेळेला मी तेच गाणं ऐकतो आणि झोप झोपण्याच्या वेळेला किंवा कधी शांत ठिकाणी बसल्यानंतर बऱ्याच वेळेला ती गाणी माझ्याकडून ऐकली जातात